माझा आवडता मराठी शब्द जगदंब कारण तो माझ्या राजाच्या मुखातून आलेला आहे माझे आवडते वाक्य ते म्हणजे वीरात वीर दौडले सात कारण या स्वराज्याचे सातच वीर असे दौडले होते की माझ्या राजा च्या जीवां ना वाचवण्यासाठी ते एकपणाने लढले होते म्हणून हे वाक्य मला सगळ्यात जास्त आवडतं मला मराठी बोलायला आवडतं कारण माझ्या राजाची भाषाही मराठी होती माझ्या राजांनी हे स्वराज्यच याच्यासाठी उभं केलं की मराठी जगावी मराठी उत्पन्न व्हावी मराठी जगावी आणि ती पसरावी माझ्या राजासाठी मराठी बोलण्याचा मला खरंच अभिमान वाटतो कारण माझ्या राजाचीच ही भाषा रा राज्यभाषा होती म्हणून मला मराठी खूप आवडते आणि मराठी बोलण्याचा मला अभिमान वाटतो